मी भारतातली आरोग्यसेवा आणि इतर देशभर सेवेची काही मी कुण्या गावाला गेली नाही म्हणजे फॉरेनला वगैरे त्याच्यामुळे तिथली तर मला माहिती नाही पण मी वनी शहरात राहते आणि वनी शहरात सरकारी दवाखाने पण आहे आणि असे प्रायवेट दवाखाने पण आहे आणि सरकारी दवाखाान्यामध्ये डॉक्टर पण आहेत भरपूर आणि तिथे रांगा पण लागतात परंतु असा जर कोणता प्रॉब्लेम आला कोणती मोठी बिमारी असली तर मग ती आम्हाला स स्पेशल दवाखान्यात जावं लागते पण तिथे पण त्याची जर व्यवस्था नाही झाली तर आम्हाला दुसऱ्या गावाला पळावं लागते आणि इथे म्हणजे हे की एकतर त्याची फी जास्त घेतात आणि लवकर त्याची डॉक्टर त्याचं डिसिजन देत नाही की या मानसाला म्हणजे काय झालेलं आहे त्याच्यामुळे इथेच आठ दहा दिवस लागून जातात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या गावाला पळापळ कराव लागते त्याच्यामुळे मग सोय राहात नाही आणि त्याच्यामुळे लोकांची फजीती होते आणि इथे मात्र हे की आमच्या ज्या व एकी सरकार दवाखााना आहे तिथे स्वच्छता वगैरे आहे आणि दर बुधवारी हे की लेडीज करता राहतात बाकी वेळेस हे की सगळ्या याच्याकरिता आणि तपासणी पण हे की व्यवस्थित करतात पण जर असा मोठा प्रॉब्लेम आला की मग प्रश्न पडतो